पक्ष्यांना आकर्ष करण्याकरता आम्ही पाणी ठेवतो त्यांना धान्य घालतो शिवाय त्यांना आकर्षक खा खाण्याकरता त्यांना आपुण जेवायला बसलो की त्यांचं ते आपलं ताटातलं बघितलं का त्यांना ते बघून टाकलं ते परत आकर्षण असे उड्या मारतात मारत मारत येतात आणि प परत त्यांना प थंडाव्याकरता बसण्यासाठी झाडांच्या खाली ती हवा असते तिथेच ते बसतात तर परत आपूण काही दुसरं काही टाकलं का ते लगेच धावत खावत खायला येतात